मी काही दिवसांआधी सिस्काचा इअरफोन घेतलेला या इअरफोनची क्वॉलिटी बरोबर नाही आहे इयरफोनमध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम आवाजाचा येतो आहे आपला आवाज समोरच्याला जात नाही आणि समोरच्याचा आवाज मला ऐकायला येत नाही आहे हा सर्वात जास्त प्रॉब्लेम येत आहे वॉईस कॉलिटी बरोबर नाही आहे वॉईस कॉलिटीमध्ये खूप जास्त बॅकग्राउण नॉईज ऐकायला येतो त्यानंतर इअरफोनच्या ज्या बटना आहेत त्या बटनासुद्धा बरोबर नाही आहेत आवाज कमी जास्त करायच्या बटन्स ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत त्याच्याने कोणतंही फंक्शन्स होत नाही आहे इअरफोनच्या ज्या बड्स आहेत ते बड पण कानात टाकायचे खूप हाड कॉलिटीचे आलेली आहे ते अक्षरशः कानात टाकले की रुतते त्रास होतोय कानाला त्याच्यामुळे तर हा इअरफोन मला अजिबात आवडलेला नाही आहे